नमस्कार मी मिली बोलत आहे काही आठवड्यापूर्वी मी माझा आधार तपशीलमध्ये टाक दुरुस्तीसाठी टाकलेलं होतं त्यापण मला कोणतीही अपडेट न मिळाल्यामुळे त्या मग मिळाल्यामुळे मी हा मॅसेस कर मॅसेस व्हॉइस मेसेज करत आहेत माझ्या आधारमध्ये मला माझं नावामध्ये काहीच चूक झाली होती ते बरोबर करायची होती तसेच माझ्या आधारमध्ये मा माझा मोबाईल लिंक करायचा होता आधारला आणि माझा आधार मला बँक अकाऊंटशी लिंक करायचं होतं आणि या सर्व कारणामुळे मी अ माझावाला आधार अपडेटसाठी टाकलं होतं मात्र एकपण त्याच्यावर मला काही मॅ मला त्याच्यावर जसं पाहिजे तसं काही तपशील मिळाले मिळालेलं नाही त्यामुळे मी हा मेसेज करत आहेत आणि माझ्या आधार मी तुम्हाला विनंती करते की माझ्या आधार कार्डला माझा नंबर माझा जो मोबाईल नंबर आहे नव्वद नव्वद दोनशे हा लिंक करून करावा आणि तसेच माझ्या आधार आधारवरील जे माझं नाव आहे मिली तेसुद्धा त्यामध्येसुद्धा काहीच च चूक झालेली आहे ते तरसुद्धा अचूक करावी आणि सर्व काही बरोबर करा सर्व काही त्यामधील एकदा तुम्ही तपासणी करून बरोबर क क करावे असे मी विनंती करते आणि माझं जे मी जे आली होती एक आठवड्यापूर्वी त्यासाठी तुम्ही त्याची नोंद घ्याल आणि ते माझं बरोबर बघाल आणि जे मा माझेवाली पावती क्रमांक होता चार चार नऊ झिरो एक पाच तो मी तुम्हाला यावर पाठवत आहे तुम्ही तो पावते क क्रमांक बघून माझ्यावाला जो आधार क्रमांक हा मा त्याची माझा जो आधार आहे ते बघाल आणि ते ओपन करून त्यामध्ये जे पण काही माझ्या माझे जे पण काही चूक झालेली आहे ते पुन्हा बरोबर कराल अशी मी खात्री बागड बाळगते आणि माझं लवकरात लवकर ते करून मिळेल अशी विनंती करते धन्यवाद